आजकाल लहान मुलांमध्ये मोबाईलचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि मोबाईलमुळं किंवा टी व्हीमुळं त्यांचं दुसरं कुठेच लक्ष नसतं आत्ता तुम्ही बघाल तर लहान मुले सतत मोबाईलमध्ये असतात आणि त्या मोबाईलमुळे त्यांच्या मानसिकतेवर त्यांच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतात ते बाहेर जाऊन खेळ खेळत नाही घरात बसून फक्त मोबाईलवर बग बघत बसतात त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होतात डोळे कमजोर होतात डोळे दुखतात आणि आईवडिलांनी जर त्यांना सांगितलं की मोबाईल बघायचं नाही तर त्यांना राग येतो आत्ता तर असं काय काय घडतं आहे की आपल्याला ऐकायला येतच मोबाईल जर आईवडिलांनी दिला नाही तर ते किती हायफर होतात त्यामुळे मोबाईलचा अतिवापर हा खूप वाईट आहे आणि त्याच्यामुळे मुलांवर खूप वाईट परिणाम होतात मुले बाहेरचे खेळ खेळणंच विसरून गेले आहेत ते दिवसभर घरात बसून त्या मोबाईलमध्येच असतात त्यांना जर आपण सांगितलं की बाहेर जाऊन एखादी वस्तू घेऊन ये तर ते बोलतात की आम्हाला ते माहितीच नाही ती जागाच आम्हाला माहीत नाही म्हणजे ते एवढे मोबाईलमध्ये असतात की त्यांनी ते बघितलेलंच नसते ते बाहेर चालता चालता पण मोबाईल यूज करतात आणि त्या मोबाईलचा खूप वाईट परिणाम हा त्यांच्या शरीरावर होतो त्यांच्या डोळ्यांवर होतो त्यामुळे मुलांना जास्त मोबाईल देणे हानिकारक आहे असं मला वाटते